अकोला जिल्ह्यामध्ये आजूबाजूचे लोक पण इथे येतात काही लोक मुलांच्या शिक्षणासाठी येतात काही जॉब करण्यासाठी येतात काही एम आय डी सी जे डेव्हलप झालं आहे त्याच्यामध्ये ज्यांच्याजवळ पैसा आहे ते इन्व्हेस्ट करण्यासाठी येतात अशा सर्वच पद्धतीने अकोला जिल्हा हा आता आर्थिकदृृष्ट्या थोडासा चांगला प्रग पद्धतीने प्रगती करत आहे